स्पीड फूडमधून बोलत आहा का ॲकच्युली ते असं झालं की मी जो आत्ता पावभाजीचं ऑर्डर दिलं होतं तर तो तुमच्या रेस्टोरंटमधून निघाला आहे का अच्छा अच्छा जर निघाला असेल तर तुम्ही त्यामध्ये एक बदल करू शकता का हां दरअसल ते जेव्हा पत्ता मागत होते त्या मी चुकून माझा जुनावाला ॲड्रेस देऊन टाकला होता हां तर मला तो ॲड्रेस बदलायचा आहे तर तुम्ही बदलू शकता का अच्छा हाफवेपर्यंत पोचली का डिलेव्हरी बरं बरं पण तरी जर तुम्ही जर ट्राय करू शकेल असाल तर कारण की तो जो माझा ओल्डवाला पत्ता आहे तो माझ्या घराशी म्हणजे दहा किलोमीटर दूर आहे त्यामुळे मी सांगत होती हां तर तुम्ही नवीन पत्ता एकदा लिहून घ्या बरं गीतांजली अपार्टमेंटस् सुधीर कॉलनी ऑटो स्टॉप अकोला हो हो हां हां हा कन्फर्म पत्ता आहे हां जर तुमी यामध्ये नाही नाही बाकी अजून काही नाहीथँक्यू सो मच अच्छा एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस लागतील का हो हो आय नो ती माझी चूक आहे पण त्यासाठी मग तुम्ही एक्स्ट्रा किती घेसाल तीस रूपये बरं बरं ठीक आहे हो माझं तसं फाइव्ह हंड्रेडचा पूर्ण ऑर्डर होतं ते विथ डिलिव्हरी चार्जेस अच्छा तर मग मला आत्ता पाचशे तीस द्यावे लागेल का अच्छा अच्छा नो प्रॉब्लेम ओके ओके